तांत्रिक अडचणी किंवा समस्येसाठी औद्योगिक लक्षण लक्ष अधिक लक्ष देण्यासाठी कोणत्या कोणत्या गरज आहे जसं की इलेक्ट्रिसिटी डिपारमेंट इलेक्ट्रिसिटी डिपारमेंटमधे जास्त करून लक्ष देणे महत्त्वाचे आहे कारण आपण जी इलेक्ट्रिसिटी लोकांपर्यंत पोहचवतो त्या इलेक्ट्रिसिटी कधी वादा वादळवारा या पाऊस अशा गोष्टींमुळे इलेक्ट्रिसिटी तुटू शकते आणि ते तुटून कोणाच्या घरावर या कोणाच्या अंगावर या कुठे पण रस्त्यावर पडू शकते आणि याच्यामुळे जीवितहानी होऊ शकते म्हणून त्याच्यावर लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे तसेच बरोबर वॉटर सप्लाय जेथे खूट खूप मोठे मोठे डॅम आहे या कोणत्या कोणत्या नदीच्या वरून पूल जात आहेत गेलेले आहेत तर त्या पुलाचं तर पाचसहा महिन्यानंतर या एका वर्षानंतर या दोन दोन महिन्यानंतर तीन तीन महिन्यानंतर चेकिंग करणं की कशा परत आहे पूल त्याचं त्या पुलाची आवृत्ती निवृत्ती ती कशा पर चालत आहे तो बरोबर आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणे देख देखभाल करणे अशा पण ते समस्या आहे आणि ह्याचं निवा का निराकरण केलं पाहिजे